होय मला मासिक वाचायला आवडतात माझे आवडते मासिक चंपक आहे जे मी लहानपणी वाचायला सुरुवात केली यातील गोष्टी कोडी आणि रंगीत चित्रे खूप आकर्षक वाटली आहेत आता मला लोकप्रभा आणि साप्ताहिक सकाळ वाचायला आवडते कारण त्यातून विविध सामाजिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक विषयांची माहिती मिळते